हॅलो हां बोल आरती बोल हो बोल बोल काय म्हणत आहे आज दुपारी जायचं आहे बरं किती वाजता

हो जाऊया की नक्की जाऊया हां हो चालेलकी कितीला हो बरोबर फक्त तुम्हाला वेळ किती वेळ किती आहे तुला वेळ किती आहे तुला एकूण तुला चालेल ना चालेल मग आपण काय करूया मला जायचंच होतं अगं तुळशीबागेत पण वेगळ्या कारणासाठी जायचं होतं पण तुझी सगळी काय खरेदी असेल ती करूया आणि ना तुळशीबागेच्या रामाच्या मंदिरात सध्या एक कार्यक्रम चालू आहे एक श्रीनीती धायगुडे नावाचा तरुण मुलगा आहे आणि तो ऋग्वेदाचा घनपाठ करत आहे सध्या तर तो दोन हां दोन जून ते एकतीस जुलै तो सकाळी साडेनऊपासून साडेबारापर्यंत असं तो सतत ऋग्वेदातील पठण करत असतो तर मला एका एका दिवशी कुठल्या तरी मला पण जाण्यात म्हणजे जायचंच होतं तिथे तर मग तुला चालणार असेल तर आपण थोड्या वेळ तिथे पण जाऊन येऊ बसून येऊ तिथे हो सक् चालेल का तुला हो चालेल का तुला सकाळी मग तसं चालेल

हो चालेल ना आपण आपली खरेदी करू ते ऐकू थोड्या वेळ आणि मग जेवू आणि मग येऊ घरी हो हो हो हो अगं आणि हां ते छान वाटेल आपण कधीही ऐकलेलं नाही आहे जरा वेगळा अनुभव काहीतरी

येताना खरं म्हणजे आपण काहीतरी चार गोष्टी ठरवून जातो आणि येताना पिशव्या भरलेल्या असतात हो नाही हो अगदी अगदी चालेल आणि आता ना त्या सम्राटसारखी अजून दोन चार दुकानं झाली आहेत की जिथे आपण म्हणजे हस्तकला करण्यासाठी तुम्हाला त्यातून पण खूप वस्तू मिळतात हो हो चालेल हं हां मं ते पण मिळतील तिथे हो हो आणि हो हो करते आज आज जरा वेळ मिळेल मग आता आज नाही जाणार आहोत लगेच तर उद्या हां दहा वाजता निघूयात साधारण साडेदहापर्यंत दुकानं उघडतात फार लवकर गेलो तर मग तीन नसतात उघडी मग आपलं काम नाही होणार हो चालेल हो नाही मिळत हो हो हो आणि गाडी तर नको नेऊया ठीके आणि सकाळी जरा आपल्याला चालायलाही थोडंसं मिळतं नाहीतर संध्याकाळी इतकी गर्दी असते प्रचंड हो हो चालेल मला हां हां चालेल हो हो चालेल चालेल लिहून आणूया कामं म्हणजे मग राहायला नकोत हो चालेल हो अच्छा हो चालेल जाऊया उद्या